ग्रामीण भागातील लोक लोकांना व्यवसायाबद्दल फार अशी माहिती नाही राहत आणि ज्या लोकांना व्यवसायाची माहिती रास राहते त्या लोकांकडे ते व्यवसाय करण्यासाठी भरपूर अमाउंटमध्ये पैसे नाही राहत आणि ही समस्या करण्यासाठी त्या लोकांना का ह्या लोन वगैरे अशा सुविधाची जानकारी नसते तर काही काही जे ग्रामीण भागातील लोक असतात जसे की कुंभार यांना मूर्ती बनवणे मटके बनवणे आणि मटके बनवणे हे काम फार चांगल्यानी येते आणि ते भ गावा फक्त गावापर्यंत सीमित राहते आणि ते काम जर त्यांना मोठे करण्या करायचं असेल तर त तर त्यांना लोनची आवश्यक असते आणि ते त्यांना त्या त्याबद्दल बरोबर जानकारी नसते तर त्यांनी त्यांच्याबरोबर जानकारी पोहोचवण्यासाठी सरकारने असे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे जे ग्रामीण भागामध्ये जातील आणि सर्व लोकांना लोन वगैरे अशा संस्थे व्यवस्थेचे व्यवस्थेचे ज्ञान लोकांकडे पोहोचवतील आणि या अशी या मदतीमुळे ते लोकं आपले व्यवसाय सुरू करू शकतील